मला माझ्या आईवडिलाविषयी अभिमान वाटते माझे आईवडील खूप चांगले आहेत त्यानी आम्हाला लहानाचं मोठं खूप वेळाने केलं पण आमची काही गैरसोय केली नाही आम्हाला जे पाहिजे ते वेळेवर दिलं त्यांनी आणि त्यांचे खूप वेळ झाले पण आम्हाला आमचे वेळ होऊ नाही दिले त्यांनी आम्हाला टाइमावर जेवण कपडे शाळा जे पाहिजे ते आमचे हट्ट लाड पुरवलेत